हां अरे अंकित दादा मला तुझ्याशी काही विशिष्ट गोष्टीवर चर्चा करायची आहे मी आत्ताच आलीकडे एक नवीन भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल घेतला आहे सिम कार्ड नवीन वा घेतलेला आहे तर त्या सिम कार्डला किंवा त्या नवीन भ्रमणध्वनीची याची जी काही योजना असेल याच्यामध्ये किती बिल असेल त्याच्याविषयी मला तुझ्याशी चर्चा करायची आहे तर मला सांग मी ज्या काही कंपनीचं कार्ड घेतलेला आहे त्या कंपनीचे प्लॅन कशा प्रकारचे असतात ती थोडक्यात सांगू शकशील का मला हां बरोबर आहे हां हां मग एक महिन्यासाठी मी कुठल्या प्रकारचं योजना किंवा स्कीम घेतली पाहिजे माझ्या मोबाईलसाठी आणि सर्वजण त्याचा खर्च काय येईल हां बरोबर आहे चालेल चालेल मग यासाठी मला काय करावं लागेल चालेल साधारण तीनशे रुपयाची स्की योजना मी जर स निवडली तर मला मग ती कशा प्रकारे चार्ज मारता येईल हो मग ही जी काय प्रणाली ही माझ्यासाठी तर नवीन आहे तर तू मला ते पुन्हा सगळं काही इन्स्टॉल करण्यासाठी तू मला मदत कर म्हणजे मी माझ्या नवीन भ्रमणध्वनीच्या योजनेसाठी जे काही वीज वीरशी आहे ते तीनशे रुपयाचं प्लॅन मला सिलेक्ट करता येईल अशा प्रकारचं काम मला करता येऊ शकेल तर त्यासाठी मग तू मला मदत कर आपण एकदा भेटू आणि मला तू ते कंप्लीट करून दे चालेल ठीक आहे हो हो चालेल आणि अजूनही असे काही प्लॅन असतात का की ज्याच्यामध्ये मला जास्त दिवसासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील असे हां बरं बरं बरं चालेल चालेल ठीक आहे मग या योजनेचा आपण उपयोग करून घेऊ ठीक आहे चालेल हो हो